आमच्या राज्यात शैक्षणिक व्यवस्थेत मराठी भाषा ही एक मोलाची भूमिका बजावते मरा मराठी भाषा प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा ही वापरली जाते आ आमचं राज्य जरी बहुभाषिक असलं तरी या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते प्रत्येक विभागात आपल्याला मराठी बोली दिसते शाळेमध्ये सुद्धा मराठीचा वापर होताना दिसून येतो मराठी भाषा वेगवेगळ्या ठिकाणी बोलले बोलली जाते मराठी जी भाषा आहे ती शिक्षणामध्ये मोलाचं कार्य करते कारण की आज बरेच पालक जे आहेत ते इंग्लिश मिडियम अफाॅर्ड नाही करू शकत ते आपल्या मुलांना मराठी भाषेत टाकतात मराठी भाषा ही आपल्या जीवनामध्ये एक वेगळं असं तिचं मोल मोल आहे तिचा एक वेगळाच ठसा आपल्या जीवनामध्ये इथे दिसून येतो मराठी भाषेमुळे व्यक्तीला आपल्या भावना सहजरीत्या शे सहजरीत्या शेअर करता येतात एकमेकांशी बोलताना ते सहजपणे बोलले जाते शिक्षणाचा विषय घेतला तर मुलांना सोपं आणि सुरळीत शिक्षण हे मराठी भाषेमुळे होतं यामुळे त्यांची शैक्षणिक उच्चता त्यांना प्राप्त करता येते